हलो कोण बोलतं आहे हां सदानंद बोलतो आहे का म्हटलं काय काम आहे तुझं हां हां हां हां तुला पासपोर्टसाठी माझा जन्मतारखेचा दा प्रमाणपत्र पाहिजे का हो अरे ते मी काय केलं आहे ते डीजीलॉकरमध्ये ते जमा केलेलं आहे तर ते तुला ते मिळून जाईल तिथे त्याच्यामध्ये सगळं तुला जे जे काय पाहिजे त्याच्यामध्ये मी डिजीलॉकरमध्ये जमा केलेलं आहे ते तिथून तू घेऊ शकतो आणि आणखी तुला काहीतरी मदत लागली तर तू मला कळू शकतो मी तुम्हाला ते मदत करीन